हॅलो

हां संजीवन प्र प्रकाशन हां नमस्ते मॅडम मी नितीन साळुंखे बोलतो मी अनुवादक आहे व्यावसायिक अनुवादक आहे आतापर्यंत पंधरा पुस्तकांचा अनुवाद मी अनुवाद केलेला आहे आणि तो प्रकाशित झालेला आहे हिंदी आणि हिंदी हां हां हां धन्यवाद हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही पुस्तकांचा मी मराठीमध्ये अनुवाद करतो आत्ता हां आता कसं झालं आहे बऱ्याच वेळेला मला प्रकाशक देतात पुस्तकं पण एक पुस्तक मी स्वतः बघितलं आहे आणि मला ते आवडलेलं आहे असं मला वाटतं आहे की बाबा हे पुस्तक मराठीच्या वाचकांना वाचायला मिळालं पाहिजे मराठीमध्ये यायला पाहिजे फ्लोटसम नावाचं पुस्तक आहे फ्लोटसम म्हणजे तुम्हाला माहीत असेल की समुद्रामध्ये जे असे तरंगणारे लाकडाचे तुकडे असतात फाळकुटं ते त्यांना कसला त्यांना कसला आधार नसतो फक्त ते लाकूड असल्यामुळे ते तरंगत राहतात पण त्यांना काही भवितव्य काही नसतं आणि कुठली दिशा नसते आणि कुठल्या स्वतःच्या मनानं ते कुठल्या दिशेला जाऊ नाही शकत असं ते तरंगत तरंगत त्या समुद्राच्या इच्छेनं ते हे होणं तर ते फ्लोटसम नावाचं जे पुस्तक आहे तर ते कसं आहे त्या हिटलरनं ज्यावेळेला ते एकूण ज्यूंवर अत्याचार सुरु केलेले होते तर त्याच्या सुरुवातीला त्यानं आधी असं केलं की ज्यू लोक निवडायचे आणि ज्यू लोक निवडून त्यांचे पासपोर्ट काढून घ्यायचे सगळी कागदपत्रं काढून घ्यायची आणि त्यांना जर्मनीमधनं सीमेच्या बाहेर हाकलून द्यायचं आणि सीमेवरनं बाहेर काढल्यानंतर मग ते आजूबाजूचे जे देश आहेत जर्मनीच्या आजूबाजूचे त्या देशांमध्ये ते लोक जायचे आणि तिथे गेल्यानंतर तिथं ते आता बाहेरच्या देशाचे नागरिक आहेत त्यांच्याकडं नागरिकत्व ते कुठलंच काही नाही त्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना खायला प्रश्न आहेत राहायचं कुठं हा प्रश्न आहे निवाऱ्याचा प्रश्न आहे सगळेच प्रश्न आहेत आणि ते ओळखून येतात आणि त्यांना पोलीस पकडतात पोलीस पकडल्यानंतर मग त्यांच्याकडे डॉक्युमेंट डॉक्युमेंट काहीच नाही कारण जर्मन सरकारनं त्यांची पासपोर्ट आणि सगळी डॉक्युमेंट काढून घेतलेले आहेत मग तुम्ही जर्मन नागरिक आहे आणि तुम्ही विनापरवानी घेतलेलं आहे आमच्या देशामध्ये असं म्हणून मग ते पोलीस त्यांना तुरुंगामध्ये ठेवतात आणि त्या एक एक नियम असा आहे की चौदा दिवस जास्तीत जास्त तुरुंगामध्ये ठेवता येतं आणि चौदा दिवसानंतर पुन्हा त्यांना ते पुन्हा त्यांच्या सीमेवर नेतात आणि दुसऱ्या कोणत्यातरी देशामध्ये ढकलून देतात म्हणजे या देशातनं आलात त्या देशात जा त्या देशातनं आलात त्या देशात जा असं त्यांचं अस्थिर आयुष्य त्यांचं चालू असतं तर एकूण आपल्याकडं पण आता जी परिस्थिती आहे एकूण लोकांना म्हणजे नागरिकत्वाची जी काही या परिस्थितीमध्ये किंवा एकूण जे काही एका धर्माचं अतिरेक करण्याचे जे काम चालू आहे म्हणजे जी ज्यूंना ज्यूंबद्दलची भूमिका हिटलरनं घेतलेली होती त्याच पद्धतीची भूमिका आपल्याकडे सुद्धा घ्यायची काय की आपण समाजामध्ये आणि शासकीय पातळीवर प्रयत्न तर असं जर झालं तर मग लोकांची अवस्था इथल्या काय होऊ शकते याचं एक भविष्य सूचक अनिष्ट सूचक अनिष्ट भविष्य दाखवणारं अगदी विदारक चित्र या ह्याच्यामध्ये या पुस्तकामध्ये येतं आहे त्यामुळे मला असं वाटते की हे पुस्तक आपल्याकडं आलं पाहिजे लोकांच्याकडं लोकांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणजे आपण या आत्ताच्या लाटेमध्ये किती वहावत जायचं ते पण लोकांना कळेल असं मला वाटतं आहे मॅडम तर मी एक त्याची समरी मी एक त्याची समरी तयार केलेली आहे ती आपल्याला पाठवतो जरा प्लीज नजरेखालनं घाला आणि त्याच्यानंतर मग आपण बोलू या चालेल

चालेल मॅडम चालेल थँक्यू थँक्यू तर माझा तर राहिलेलं आहे काम ते एकदा पूर्ण करून घेतो आणि मग ते घेऊनच आपल्याकडे येतो मग ते आपल्याला ओके थँक्यू मॅम नाईस